माझ्या मनातील विचार किंवा माझं लिखाण हे आपसूकच होत असतं आजूबाजूची परिस्थिती म्हणजे सामाजिक असेल नैसर्गिक असेल सांस्कृतिक असेल तर या सगळ्यातून मला वेगवेगळ्या कल्पना सुचत जातात किंवा वेगवेगळे विचार येत जातात आणि या विचारांना जेव्हा मी माझ्या शब्दांमध्ये मांडते तेव्हा अत्यंत सुंदर असं लिखाण त्यातून तयार होतं तर त्यासाठी मी वेगवेगळी तंत्रं म्हटलं तर काही पुस्तकांमधील संदर्भ असतील किंवा प्रत्यक्ष पाहिलेले प्रसंग असतील तर त्याचं वर्णन मी माझ्या भाषेत म्हणजेच मराठीमध्ये करत असते आणि त्यामुळे मल् माझं लेखन हे माझं स्वतःचं असं वेगळं वैशिष्ट्य सांगणारं असतं आणि मला या लेखनासाठी प्रोत्साहन म्हणजे माझा वाचकवर्ग माझं लिहिलेलं लिखाण वाचणारे माझे वाचक त्याविषयी अतिशय चांगल्या जेव्हा प्रतिक्रिया देतात त्यांना आवडलं त्यांना भावलं असं सांगतात त्यावेळेला मला त्यातून समाधान मिळतं आणि तेच माझी प्रेरणा ठरतात